हां बोला हां बोला बरं तर तुम्हाला किती परसेंट होते ग्रेजुएशनमध्ये एटी फाइव परसेंट तर तुम्हाला आय टी सेक्टरमदे जॉब मिळू शकते जे तुम्ही सांगितलं आहे त्याचं तेवढ्या परसेंटमध्ये आय टी सेक्टरमध्ये जसे ॲज अ डाटा ॲनालिस्टिक आणि ॲज अ लेक्चरर म्हणून तुम्ही कॉलेजमध्येसुद्धा करू शकता हो जसं बघ आता महाराष्ट्रात म्हटलं तर तुम्हाला सॅलरी पॅकेज काही पाहिजेत काय एक्सपेक्टेड आहे तुमची फिफ्टी अबोव्ह तर तर बघा जसे तुम्ही म्हणत आहे फिफ्टी अबोव्ह तर तुमच्यासाठी ऑपर्च्युनिटी चांगली ही ती राहील पुणे मुंबई औरंगाबाद या ठिकाणी आनी जर ॲज अ लेक्चरर जर तुम्ही निवडत आहात तर अशी भरपूर झाले सारे कॉलेजेस आहेत महाराष्ट्रामध्ये जसे समजा आता काही नागपूरमध्ये मोठ्ठाले कॉलेजेस आहेत रामदेव बाबा इन्स्टिट्यूट ऑफ इन्स्टिट्यूट आहे आर टी एम एन ए युनिवर्सिटीमध्येसुद्धा करू शकता रायसोनी आहे त्याच्या व्यतिरिक्त पुण्यामध्ये शिवाजी कॉलेज आहे मुंबईमध्ये आंबेडकर कॉलेज आहे अशा ठिकाणी तुम्ही करू शकता तर तुम्ही हो तर तुम्ही याच्या आधी काही विचार केला होता का की मी ह्या सेक्टरमध्ये करायच्या आधी म्हणजे तुम्ही काही विचार कोणत्या फील्डमध्ये तुम्हा ला जॉब पाहिजे होती

बरं हो तर तुम्ही ट्राय करा इथे आय टी कंपनीजमध्ये ट्राय करा कार तिथे तसं तुम्हाला चांगली सॅलरी पॅकेजही मिळेल आणि तुमचा जो कोर्स ज्याच्यामध्ये झाला आहे तुम्ही ग्रेजुएशन केलं त्याच्यामध्ये तुम्हाला चांगली ऑपर्च्युनिटी आहे तिथे सॅलरीवर पण जर तुम्हाला छंद असेल तुम्हाला आवडत असेल दुसऱ्यांनाही असं शिकवणं तर ॲज अ लेक्चरर तुम्हाला बेटर ऑपर्च्युनिटी आहे सॅलरी पॅकेज थोडे कमी असते पण इन्क्रिमेंट होते असते त्याच्यावर बरं तर तुम्ही अप्लाय करू शकता वेगवेगळ्या वेबसाइटवरून इथे जॉब्स अवेलेबल असतात माझ्याकडून मी तुम्हाला काही सजेस्ट करेन कंपनीज बरं चला थँक यू हो